भारतातील शिक्षण व्यवस्था चांगली आहे इथे सी बी एस ई स्टेट आणखी जेवढे पण असतील ते सगळे शिक्षण भारतामध्ये उपलब्ध आहे इथे नर्सरीपासून तर आपल्याला आपल्याला जेवढे शिकायचे आहे तेवढे आपण शिकू शकतो जेवढ्या लेवलचे आपण शिकू शकतो तेवढं शिक्षण इथे उपलब्ध आहे आणखी अगर आपल्याला अगर आपल्याला फीसची काही प्रॉब्लेम आहे तर कॉलरशिप पण मिळते फीस रद्द करण्यासाठी पण भुत काही हे आहेत तिथं सुविधा उपलब्ध आहे मला ना मला असं वाटते की दुसऱ्या देशा चं शिक्षण आणखी भारताच्या शिक्षणाची अगर बरोबरी करणार आपण तर भारताचे शिक्षणच सगळ्यात छान आहे